एक व्हिडिओ गेम्सपेक्षा मैदानावर खेळणं हे सगळ्यात चांगलं आहे याचं कारण म्हणजे प्रत्यक्ष शरीर हलत असतं मैदानावरती त्यामुळे व्यायाम होतो आणि शरीर तंदुरुस्त राहायला मदत होते पण दुसरी गोष्ट मन पण प्रसन्न होतं वारं ऊन प्रत्यक्षात वेगळी बाहेरची हवा मिळते आणि मित्रमैत्रिणी प्रत्यक्षात भेटतात त्यांच्याशी गप्पा होतात आणि त्यामुळं आपण जास्त प्रसन्न राहतो ही दोन कारणं मला महत्त्वाची वाटतात